भूमितीला आपन इंग्रजीमदे जॉमेट्री असं म्हनतो भूमिती हा प्रकार गणित विषयामध्ये मोडला जातो यामध्ये विविध प्रकारच्या आकृत्या आणि कोनांचा समावेश असतो यामध्ये आपन काटकोन विशाल कोन लघु कोन इत्यादी कोनांचा अभ्यास करतो ही आकृतींचे आकार आक्रमण व अवकाशाचे गुणधर्म असले असणारी गणिताची एक शाखा आहे त्यात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखेमधील सर्वाधिक प्राचीन शाखामध्ये भूमितीचं भूमितीचे गान गणना होते कोनावरून सूत्र बनवताना बनवता येते भूमिती ही अभ्यास करण्यासाठी खूप सोप्पी असते कारण आपल्याला आकृतींवरून प्रश्नांची उत्तरे उत्तरे द्यायचे असतात म्हनून भूमितीही रेखाटण्यावर अवलंबून असते भूमितीमध्ये पूर्ण आकारांवरून किंवा आकृत्यांवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागते म्हणून ही भूमिती हे हा एक सोप्पा विषय आहे